महाराष्ट्रात दिवाळी ही खूप मोठ्या प्रमाणावर साजरी केली ज जाते दिवाळी जवळपास एक आठवडा चालते दिवाळीची तयारी ही एक महिन्यापासूनच चालू असते घर स्वच्छता करणे कपडे खरेदी वेगवेगळे पदार्थ बनवणे दिवाळीच्या दिवशी पहिला दिवस वसू बारसचा असतो गाय गोऱ्ह्याची बारस म्हणतात त्याला मग त्या दिवशी गाईची वासराची पूजा केली जाते नंतर मग धनत्रयोदशी लक्ष्मीची पूजा केली जाते नंतर नरक चतुर्दशी त्या दिवशी अभ्यंग्य स्नानाचं महत्त्व असतं दिवाळीला मग त्या दिवशी सकाळी लवकर उठून अभ्यंग स्नान करायचं असतं आणि नंतर तर पाडवा पाडव्याला मग मुलगी वडिलांना ओवाळते परत परत नवराबायको बायको नवऱ्याला ओवाळते असं औक्षण करते हे महत्त्व पाडव्याच्या दिवशी आहे आणि नंतर चौथा पाचवा दिवस भाऊ बिजेचा त्या दिवशी बहीण भावाचं महत्त्व आहे बहीण भावाला ओवाळते औक्षण करते लक्ष्मी पूजन हा एक दिवस महत्त्वाचा राहून गेला सांगायचा लक्ष्मीपूजन त्या दिवशी लक्ष्मीपूजन केलं जातं संध्याकाळच्या वेळेला ती पूजा असते संध्याकाळी दिवे लागणीला ती पूजा करतात पूजा करून मग फटाके उडवतात आणि दिवाळीच्या दरम्यान सगळे नातेवाईक आप्तेष्ट मित्र मैत्रिणी सगळे एकमेकांना घरी फराळासाठी आमंत्रण करतात आणि मग तर एकमेकांच्या घरी फराळांची देवाण घेवाण होते नवीन कपडे घातले जातात ओवाळणीमध्ये गिफ्ट दिले जातं अशा प्रकारे दिवाळी साजरी केली जाते